पवनार या गावामध्ये म्हणजे भरपूर बाहेरगावचे लोक पर्यटन स्थळ म्हणून आणि धार्मिक स्थळ म्हणून पण येतात इथे गावाला धाम नदी आहे त्या धाम नदीवरील आजूबाजूचा परिसर अगदी स्वच्छ आहे त्यामुळे तिथे मन एकदम प्रसन्न होते त्यामुळे सर्व म्हातारे लोक लहान मुलं आणि मुलं मुली सुद्धा इथे फिरायला येतात आणि आश्रमला मंदिर नंदी खेडा इथे सर्वत्र सर्व देवी देवतांच्या मूर्ती आहे त्यामुळे इथं धार्म नदी जवळ असल्यामुळे हे ध धार्मिक स्थान झालेलं आहे आणि लगतच प विनोबा भावे यांचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये अगदी निरामय शांतता आहे त्यामुळे अगदी प्रसन्न वाटते कितीही दुःख असलं थोडा वेळ त्या आश्रमामध्ये घालवला की अगदी हा वेळ सहज सोपा निघून जातो आणि आजूबाजूचं रम्य वातावरण मावळता सूर्य हे आणि रंगीबेरंगी फुलांची झाडे याच्यामुळे सर्व मन मोहून घेतात वर्धेची आजूबाजूचे सर्व लोक सुट्टीच्या दिवसामध्ये मुलांना घेऊन इथे प येतात इथे विविध प्रकारचे दुकान आहे इथला कच्चा चिवडा फेमस आहे मुलं इथे मुलं मुली सर्व सर्वजण आपला वेळ इथे घालवतात इथे गांधीजी आणि विनोबा भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बारा फरवरीला यात्रा भरतात त्या निमित्ताने येथील आजूबाजूचे सर्व गावातील लोक त्यांच्या दर्शनासाठी येतात आणि एक उत्सव म्हणून साजरा करतात आणि तसेच इथे आज या साई मंदिर आणि साई मंदिर आणि गजानन महाराज यांचं सुद्धा मंदिर आहे त्यामुळे तेथील गावातील लोक आणि इकडे पण एकमेव मंदिर असल्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून आणि एक धार्मिक स्थळ म्हणून सर्व त्याचा उपयोग घेतात तसेच रोडला लागून एक गणपतीचं मंदिर आहे तिथे दर चतुर्थीला आरती आरती हो आरती होते त्यामुळे आजूबाजूचे लोक आणि जाणारे येणारे लोकं सुद्धा त्या मंदिरामध्ये येतात आणि आरतीचा आस्वाद घेतात त्यामु आणि जवळ सेवाग्राम आश्रम आहे तिथे गांधीजींची सर्व गांधीजींचे सर्व साहित्य आणि एक आदर्श आश्रम म्हणून तिथे सूतकताई कशी केली जाते किंवा लहान मुलांचे ट्यू लहान मुलांची तिथे ट्रीप पण नेली जाती आणि महात्मा गांधींविषयी तिथे माहिती दिली जाते आश महात्मा गांधींचा आश्रम लहान मुलांना सांग म्हणजे माहिती प्रत्यक्षात माहिती मिळ मिळ मिळते त्यांना असा आजूबाजूचा परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे त्यामुळे येथील वातावरण अगदी सुंदर आणि आहे